हॅलो हॅलो हां सिद्धेश्वर मार्केटचा नंबर आहे ना

तर आम्हाला जरा सामान घ्यायचं होतं तर तुमची होम डिलेवरी आहे का ओके ओके तुमच्या ज मार्केटमध्ये सगळं मिळतं का जे काही लागणार आहे किराणा सामान हां ठीक आहे चालेल पण आम्हाला कसं काळणार तुमचं प खराब आहे चांगलं आहे पदार्थ तुमच्या दुकानाचं सामान हां ठीक आहे चालेल मग आम्ही तुम्हाला लिस्ट पाठवतो ओके कसं डिस्काउंट आहे म्हणजे तुमचा तीन हजाराच्या पुढे सामान झालं तर डिस्काउंट आहे असं काही आहे का पाच हजाराच्या पुढे झालं तर का बरं बरं ठीक आहे ओके ओके कुठे तुमच्या दुकानाचा ॲड्रेस काय आहे बरं बरं ठीक आहे आम्ही येऊन जाऊन मी एकदा येऊन जाते तुमच्याकडे आणि जर झालं तर घेते ना तर मग तुम्ही होम डिलेव्हरी तर आहेच तुमच्याकडे ना अशी पण

ओके ओके ठीक आहे चालेल हां हां हां ठीक आहे चालेल आम्ही येऊन जातो एकदा हो ठीक आहे आम्ही येऊन जातो मग एकदा मग खरेदी करता येईल चालेल नाही आता काही नाही आहे जर काही वाटलं सर आम्ही लिस्ट वगैरे ह्याच नंबरवर पाठवू का मग ठीक आहे चालेल आम्ही एकदा विजिट देतो मग येऊन जातो हां ठीक आहे चालेल हां थँक्यू